हो हो अस्मिता बोलत आहे आपण कोण अच्छा हां हां ठीक आहे ना काय कशात केलं आहे तुम्ही म्हणजे अच्छा तर सायन्समध्ये केलं तर तुम्ही एम बी बी एसकडे पण वळू शकता म्हणजे एंट्रन्स देऊ शकता त्याचे हो तुम्हाला एंट्रन्स द्यायसाठी आधी फॉर्म फिलअप करावे लागतात मग त्याच्या एंट्रन्स राहतात तीन एंट्रन्स राहतात ते तुम्ही देऊ शकता आणि मग त्या एंट्रन्स नंतरच ते लोकं तुम्हाला घेतात समोर त्यानंतर आपण मास कम्युनिकेशनबद्दल ऐकलं असेल तुम्ही ते जर्नलिझम रिलेटेड आहे त्यात पण तुम्ही करिअर करू शकता त्यात पण तुम्हाला न्यूज म्हणजे तुमचे स्किल्स डेव्हलप होतात तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात वेगवेगळ्या चॅनलमध्ये तर ते पण तुम्ही करू शकता हो हो तिथूनच मिळतात त्या म्हणजे ते देतात कॉलेजवाले

आपल्या नागपूरला तर किंवा आपल्या अकोल्याला पण चांगलं कॉलेज आहे बरं बरं बरं तुम्ही कॉलेजला व्हिजिट द्या आपण बोलू शकतो या विषयावर मी सकाळी दहा ते मग एक दीड वाजेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल बरं बरं चालेल या तुम्ही इट्स ओक्के